हा ठीक आहे ठीक आहे काय सुरू आहे आता तुमचं छान छान नाही ज आता आता इतक्यात नाही मी गेली ते पठानपर्यंत वगैरे माहिती आहे पठान शाहरुख खानची वगैरे आहे ती ती पाहिली त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतर मी नाही पाहिले अजूनपर्यंत आता नवीन कुठली आले आहे का हा ठीक हा ठीक वाटली सो सो काही इतकं म्हणजे हे नाही शाहरुख खान होतं म्हणून चांगलं वाटली हां हां हां हां हां आता इतक्यात नवीन कोणती आलेली आहे वेड आहे बुते वेड वेड मराठीचं हां हां हां नाही कारण त्याचं जर खूप म्हणजे ॲडव्हटाईजमेंट खूप झालेली आहे ना त्याच्यामुळे वेडचं नाव माहिती झालं मला वाटलं तुला माहिती असेल बा हां आताच्या काही मूवीजमध्ये आता काही राहिलं नाही आहे जुन्या मुव्हीजमध्ये छान चांगलं दाखवायचं होतं म्हणजे लोकांना काही शिकायला मिळते असं काही दाखवत होते आताचं काही नाही रांगडबिंगडचं आहे नुसता पिच्चरमध्ये

हो ते आहे ते पण आहे म्हणा काय म्हण आता कुठलं पाहायची काही प्लॅनिंग चालू आहे का अरे हो का ती यायची होते ना अजून का अच्छा अच्छा बस ठीक आहे मग बाकी बाकी तर काही एवढं नाही हां हां हो हो बाय बाय